आम्हाला गॅसची टाकी बसवायची आहे हॅलो गॅसची गॅस बसवायचा आहे तर गॅसची टाकी चांगली आहे की पाईपलाईन चांगली आहे हां हो का

पण पाईप

टाकी पण बरी वाटते ना पण केव्हा संपवली की आणता येते डायरेक्ट जाऊन पाईपलाईन जगू शकती तुमची काय होऊ शकते कुठं लिकेज होऊन काय होऊ शकते फुटू शकते जमून

हां हां अच्छा

हां हां टाकी हा हा पण टाकी बी काय असतं काय जरा पुढे घडय टाकी उचलायची टाकायची आणि चांगली टाकी हां हो खर्च तर खूप जातो त्याच्यात काय पण अशी पाईपलाईन क हां ठीक आहे चालते मग बरं